साक्षी ताई बोलत आहे का मॅम मी दिल्लीवरून बोलत आहे कल्यानी मला महाराष्ट्रामध्ये तिकडे फिरण्यासाठी यायचं होतं तर तुमचं पॅकेज वगैरे मा सांगसान का मला कसं काय आहे आता सध्या तर मान्सूमध्ये योग्य राहील का तिकडे फिरण्यासाठी आणि तिकडचे जे रस्ते वगैरे आहे जे ड्राईव वगैरे ते म्हणजे व्यवस्थित आहे ना असं म्हणजे काय उपलब्ध रहाणारे आम्हाला तिथं कॅब वगैरे

फोर्ट्समधे आम्हाला थोडा इंटरेस्ट जास्त आहे तर तिथे आहेत का म्हणजे कुठले कुठले आहे पाहण्यासारखे

हो का आणि मग ते रेस्टॉरंटचे वगैरे जे आहे चार्जेस वगैरे ते तुम्ही तुमच्या पॅकेजमधेच ॲड करणार आहे का म्हणजे हॉटेलची राहण्याची व्यवस्था आणि आम्ही पाच जण आहे आणि आठ दहा दिवसासाठी आम्ही येणार आहे

ओके ओके बर बरं तिकडच्या जे ड्रायव्हिंग वगैरे आहे जे म्हणजे क्लीन वगैरे आहे ना रस्ते वगैरे म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे ना तिकडे कारण आमच्यासोबत कसं आहे एक म्हणजे जे जास्त एजेस झालेले लोक आहेत दोन त्यामुळे मग कसं रस्ते वगैरे क्लीन पाहिजे त्यामुळे विचारत आहे मी बरं बरं बरं बरं

ओके मॅम मग मी तुम्हाला सांगते मग मी संध्याकाळी परत एकदा फोन करते मग मी घरच्यांशी बोलून तुम्हाला सांगते मग ठीक आहे हो बर बरं बरं ठीक आहे मग हो